हॅलो हां सुभाष निकाळजे बोलता का अहो मी डोंगरे बोलतो ते मला फार तुमच्या अ ॲटो मध्ये अतिशय त्रास झाला हां नां अहो अहो किती खड्डे होते त्या रोडला चांगल्या रोडने तर न्यायला पाहिजे होता अहो माझ कंबरड तुटलय इकडे माझा पाय इकडे काय चालू देत नाही काय नाही अतिशय तुम्ही काही आंम् फ्रॅक्चर पेशंट काय असा कोण पद्धतीने कोणताच विचार केला नाही ओ माझा अहो थोडा टाईम जास्त झाला असता जर पुरला असता आपल्याला पण कारण मला इतका त्रास होत आहे त्याचं म म्ह म्हणजे काय सांगावं लाईट नई तुमच्या गाडीला काय नई पूर्ण व्यवस्थित नई अहो लवकर आले ते गोष्ट वेगळी ए पण आता मला किती तकलीफ होत आहे बघा बुवा मंग अश्या वेळेस मला फार अतिशय त्रास झाला असं आता दुसऱ्या वेळेस वाह्यला नको मंग या वेळेस मी पैसे तुम्हाला असा व्यवस्तीत देऊ शकणार नाही हां फारच तुम्ही मला पैशालाही सुध्दा लूटमार केली म्हणजे पैसेही जास्ती घेतले आणि मला त्रास चा त्रास ही होऊन गेला हां आणि नाही नाही मंग आता इतकं मोठ मला पैशानई दुखावलं पायानई दुखावलं हे सर्व अश्या प्रकारचं काम तुम्ही या पुढे करायला नाही पाहिजे न बर